घोडेस्वारीमदे आता पहिल्यांदा घोडं आपल्या घरी आलं म्हणजे घोड्यामध्ये घोडे कसं असतंय म्हणजे थोडं ॲग्रेसिव असतं घोड्यामदे ॲग्रेसिवपणा खूप असतो आणि त्याला म्हणजे आपल्या हद्दीत करायसाठी त्याला चलवण्यासाठी फस्टली त्याला लगाम टाकावं लागतंय लगाम म्हणजे एक असं हे आहे की त्यांनी ते घोडं म्हणजे थोडं सांभाळल्या जात आहे घोडं संभाळा लगाम वगैरे टाकली त्याला टाकण्यामध्ये थोडं रिस्क आहे तो हात पाय मारू शकतो घोडं म्हणजे खूप असं ॲग्रेसिव जानवर आहे तर ते घोडं लगाम वगैरे टाकून आपण चलू शकतो आणि घोडं म्हणजे चलवण्यासाठी खूप हे लागते हिंमत लागते कारण त्याच्यातून पडण्याचं भीती आहे अजून खूप काही गोष्टी आहेत त्याच्याने आपण दुखापत होऊ शकतेय घोड्यानी त्यामुळे घोडं लगामीमुळे आपल्याला हे होऊ शकतंय चांगलं अजून हेच घोडाचे खूप म्हणजे मस्त घोडा माइंडसेट चांगला होतेय घोडा चालवलेला आणि बस दॅटस् इट